आपल्या भारत देशातील शिक्षणव्यवस्था ही त्रीस्तरीय व्यवस्था होती आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार ती चार स्तरीय शिक्षणव्यवस्था झालेली आहे तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगट तीन वर्ष ते नऊ वर्ष पहिली एक दोन तीन वर्ग पुन्हा चार पाच सहा वर्ग सहा सात आठ वर्ग नऊ दहा अकरा बारा एक वर्ग आणि ग्रॅज्युएशन हा एक वर्ग म्हणजे असे चार स्तरीय शिक्षणपद्धती अवलंबण्यात आलेली आहे आणि आपण इतर देशाच्या तुलनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असो किंवा विज्ञानाला गवसणी घालण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत ते शिक्षण पद्धतीत आलेले आहेत आणि मग आपणसुद्धा अमेरिका असो रशिया असो फ्रान्स असो जर्मनी असो किंवा इतर प्रगत राष्ट्र असो त्या प्रगत राष्ट्रामध्ये आपल्या भारत देशातील विद्यार्थीसुद्धा तितक्याच तोलामोलाचे कसे तयार होतील याचा विचार नवीन शिक्षण पद्धतीत केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याची रचना आलेली आहेत परंतु हे करत असताना सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या मातृभाषेला आपण आपल्या संस्कृतीला फाटा देत आहोत हे मात्र दुर्दैवानं सांगावं लागेल